ज्याला गाणं गायची स सुरुवात करायची असेल किंवा एखाद्या गायनाच्या कलेत कौशल्य सुधार करायची असेल तर त्यासाठी त्यांनी रोज रियाज केला पाहिजे सकाळी चार पाच वाजता उठवून रियाज करण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे गरम पाणीसोबत घेऊन तानपुराची मदत घेऊन रोज सकाळी रियाज केला पाहिजे जेवढा रियाज करू तेवढाच आपल्या आवाजात आणि आपल्या गायन कौशल्यामध्ये भर पडेल असं मला वाटते